मराठी भाषेचा गोडवा तो काय वर्णावा मराठी भाषा ही खूप समृद्ध अशी भाषा आहे त्याच्यामध्ये व्यंजनं आहेत असे वेगवेगळे प्रकार त्याच्यामध्ये आहेत आणि ती जी बाराखडी आहे मराठीची अ पासून ज्ञ पर्यंत त्या प्रत्येक अक्षराला काहीतरी अर्थ आहे अर्थपूर्ण प्रत्येक अक्षर आहे त्याचं अ म्हणजे अशुद्ध अंत करण शुद्ध असावे आ म्हणजे आत्मा कोणाचा दुखवू नये इ म्हणजे इच्छा शक्ति प्रबळ असावी दुसरी ई म्हणजे ईमानदारीने काम करावे असे ज्ञ पर्यंत प्रत्येक अक्षर हे अर्थपूर्ण आहे आणि मराठी भाषेचा गोडवा तर वेगवेगळ्या कविंनी अगदी विंदांपासून तुमचे माडगुळकर सगळे साहित्यिक पु ल देशपांडे यांनी तर मराठी भाषा कुठे कुठच्या स्तराला नेऊन ठेवली आहे तर खरंच मराठी भाषा ही आपली अतिशय समृद्ध भाषा आहे आणि मराठी भाषेचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे की ती प म्हणजे प्रत्येक मैलावरती भाषा बदलते त्याची जी बोलीभाषा आहे म्हणजे काही ठिकाणी हेल काढून बोलणं काही ठिकाणी तुमचं पटकन बोलणं काही ठिकाणी जोरात बोलणं तसं प्रत्येक ठिकाणी ह्या भाषेचं वैविध्य दिसून येत असं इतर कुठच्याही भाषेत इतकं वैविध्य नाही आहे जितकं मराठी भाषेमध्ये आहे धन्यवाद